आपल्या राज्यात प्रमुख धार्मिक परंपरा भरपूर आहेत पण काही खूप साऱ्या महत्वाच्या अशा आहेत दिवाळी दसरा होळी आंबेडकर जयंती अजून बुद्ध पोर्णिमा अजून ख्रिसमस हे जास्तीत जास्त मानल्या जाणारे धार्मिक उत्सव आहेत यांच्या विधी पण वेगवेगळ्या असतात जसं दिवाळीमध्ये लक्ष्मी पूजनाला जास्त मानल्या जाते आणि दसऱ्याला रावण दहनाला तेही जास्त मानल्या जाते रावण दहन करतात आणि नंतर चौदा एप्रिल सहा डिसेंबर हे बाबासाहेबांचे दिवस असल्यामुळे त्यांनाही खूप मान दिला जातो आणि त्यांची प्रार्थना केली जाते काही वस्तू त्यांना दिल्या जातात जसं बघता येईल दसऱ्यामध्ये रावण दहनानंतर सोनं वाहिलं जातं अशा भरपूर विधी आहेत आणि काही तीर्थयात्रा पण आहेत राज्यात त्या तीर्थयात्रेमध्ये भरपूर उत्सव केल्या जाते त्या तीर्थयात्रेमध्ये उज्जैन हे एक अशी जागा आहे तिथे कालभैरव असं एक देवस्थान आहे तिथे त्या देवाला दारू अर्पण केल्या जाते